विशिष्ट म्हणजे पाककृती महिलांला कशीे पाककृती आली पाहिजे हे या पाककृतीची सगळी कृती माहीत पाहिजे आणि वृत्तपत्रातनं सगळं सा गृहिणी हे सखीमध्ये सखी मंचमध्ये असतं हे सगळं सांगितलं पाहिजे सखीनं की पाककृती कशी करायची कशा प्रकारे करायची विशिष्ट प्रकारे केली प महिलांला ही समस्या आणि परत नंतर चलन धंदा उद्योगामध्ये चलन कसं फिरलं पाहिजे धंदा उद्योग कसं प्रॉफिट झालं पाहिजे आणि धंद्यातूनं प्रॉपिट होऊन आपलं सगळ्यांना सहकार्य झालं संसाराच्या उपयोगासाठी सहकार्य झालं पाहिजे सगळ्या महिलांनी मिळून असा धंदा पाणी करून आपापल्या मैत्रिणीला मित्रांला सगळयांना सांगून उद्योग आपला वाढवला पाहिजे आणि निरोग नि शरीर निरोगी ठेवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मुलांला संस्कार चांगले घडण्यासाठी आणि आपलं प्रॉफिट किंवा आपापलं इतर चांगलं सगळं व्य्वस्थिशीर सगळं होण्या्साठी समस्या वृत्तपत्राने आपल्याला आकाशवाणीने गृहिणीसाठी विशिष्ट विभाग केले आहे त्याच्यासाठी आपल्याला त्यानी सांगितलं पाहिजेत माहिती पाहिजे त्याच्यासाठी त्यानी आपल्याला माध्यम वृत्तपत्राच्या माध्यमातनं दिलं पाहिजे